वाशिम जिल्ह्यामध्ये मनोरंजनाची खूप साधने आहेत वाशिम जिल्ह्यात अनेक तालुके येतात त्यामध्ये कारंजा मंगरुळपीर अशे खूप मोठे तालुके आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पार्क गार्डन्स आणि चित्रपटासाठी चित्रपटगृहे आणि मोठमोठी मंदिरे धार्मिक स्थाने ऐतिहासिक स्थळे इत्यादी उपलब्ध आहे आणि वाशिम जिल्ह्याला पाणीपुरवठा खूप जास्त लाभलेला आहे त्यामुळे तिथे सुद्धा लोक पर्यटनासाठी जाऊ शकतो जसं की अडान डॅम आणि तलाव असे खूप सारे साधने लाभलेली आहेत त्यामुळं वाशिम जिल्ह्यातील लोकांना मनोरंजनासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत